ई पी ए एफ ओ पोर्टलवर यू ए ए एन सक्रिय करण्यासाठी सर्वप्रथम ई पी ए एफ ओच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यानंतर तुम्ही ई पी ए एफ ओ किंवा कर्मचारी भविष्य निर्वा निर्वाह निधी संघटना असे गुगलमध्ये सर्च करू शकता आणि वेबसाईटवर पोचल्यानंतर तुम्हाला सदस्य सेवा सेक्शनमध्ये जावे लागते आणि त्यानंतर सदस्य सेवा सेक्षणमध्ये गेल्यावर तुम्हाला यू ए ए एन असं ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करा त्यानंतर ॲक्टान त्याच्यावरती ॲक्टिवेट यू ए ए एन असं ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा यू ए ए एन नंबर आधार नंबर पॅन नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरण्यासाठी सांगितलं जाईल सर्व माहिती भरल्यानंतर गेट ऑथेंटिकेशन पिन या ऑप्शनवर क्लिक करा तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर एक ओ टी पी येईल त्याच्यावर तो ओ टी पी दिलेल्या ठिकाणी तुम्ही तो टाका ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या यू ए एनशी संबंधित काही माहिती विचारली जाईल ती माहिती भरून तुम्ही तुमचा यू ए ए एन सक्रिय करू शकता आणि त्यानंतर ते सक्रिय करण्यासाठी तुम्हाला आधार किंवा पॅन यासारखी पडताळणी पद्धत निवडावी लागेल तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतीही एक पद्धत निवडू शकता आणि सक्रिय करण्यासाठी निवडलेल्या पडताळ पडताळणी पद्धतीनुसार तुम्हाला काही सूचनांचे पालन करावे लागतील ते म्हणजे जर तुम्ही आधार निवडला असेल तर तुम्हाला तुमच्या आधार नंबरशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी टाकावा लागेल सर्व त्यानंतर ह्या सगळ्या सूचनांचे पालन करून तुम्ही यशस्वीरित्या तुमचा यू ए ए एन सक्रिय करू शकता आणि तुम्हाला यामध्ये काही सक्रिय करण्यामध्ये काही समस्या येत असल्यास तुम्ही ई पी एफ ओच्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही संपर्क शाधू शकता तुम्ही ई पी एफ ओच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या एफ ए क्यू एस या सेक्शनमध्ये तुमच्या प्रश्नांचे उत्तरे पण शोधू शकता आणि या पद्धतीने तुम्ही तुम सहजपणे तुमचा यू ए एन सक्रिय करू शकता